शिक्षण घेण्याने जीवनात खूप मदत होते आता मी शिक्षण घेतलं आहे तर मला माहित आहे की कसं कोणाशी कसं बोलायचं काय बोलायचं कधी बोलायचं आणि मला आता ह्या जगामध्ये कोणी पण फसवू शकत नाही मी कुठेपण गेली तरी हुशारीने बोलू शकते मला कोण फसवू शकत नाही आता मी दु म्हणजे आणि शिक्षणामुळे आम्हाला खुडे खूप पुढे जायची प्रेरणा भेटते शिक्षण घेतल्यामुळे खूप मदत भेटते आम्हाला असं म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप मदत होते आणि असे शिकत राहणाऱ्या मुलं खूप पाठी राहतात त्यांना पण शिकायची खूप जरवत आहे तर आमच्या परांजपे विद्यालय शाळेमध्ये पण गवर्मेंटने अशी सुविधा काढली आहे जिथे फी माफ होते शिक विद्यार्थ्यांची त्यांना सगळ्या सुखसुविधा भेटतात मदत भेटते जेवण पण आमच्या शिक शाळेतच भेटतं त्यांना गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आणि दप्तर पाण्याच्या बोटल्या वह्यापुस्तकं श कपडे युनिफॉम म्हणजे सगळं आमची शाळा प्रोवाईड कर म्हणजे मदत करते तर असे सगळ्यांनी शिकलं पाहिजे शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे शिक अशिक्षित राहिल्यामुळे आपल्याला या जगामध्ये राहणं खूप कठीण आहे अशिक्षित वा विद्यार्थ्यांना माणसांला कोणपण गंडवू शकतं जर आपण दुकानात गेलो एक सामान घेण्यासाठी तर तर अशिक्षित राहण्यामुळे आपल्याला खूप म्हणजे पैशामध्ये पण खूप गंडवतात माणसं पैसे पण जास्त देतात तर आणि सांगतात की एवढेच पैसे यायचे आपल्याला वाचा येण्यामुळे शिग्नेचर पण आपण करू शकत नाही आपल्याला अंगठा द्यायला लागतो सगळीकडे अंगठा देण्यामुळे पण खूप प्रॉब्लम्स म्हणजे हे येतात खूप अडचणी येतात आपण अंगठा ना म्हणजे अंगठा आपलं शिक्षिक हे आपल्याला शिग्नेचर तरी करायला यायलाच पाहिजे ह्या जगामध्ये खूप ममहत्त्वाची आहे नाहीत आपल्याला कुठल्या पण फ्रॉड पेपरावर आपण सिग्नेचर करू शक केली तर आपले पैसे बँकेतून सगळे उडू शकतात ह्यामुळे शिक्षण घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून गवर्मेंटनी खूप सुविधा काढली आहे शिक्षणासाठी तर सगळ्यांनी शिकणे खूप जर गर गरजेचे आहे